बहुतांशी बाईकिंग करताना तुमच्या गाडीचा मेंटेनन्स ठेवणं हा खूप महत्त्वाचा असतं त्यासाठी तुम्ही काही गोष्टी सोबत घेणंही बरोबर आहे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे फर्स्ट एड कीट जर तुम्हाला कुठं लागलं गेलं तर ते आणि त्यासोबत गाडीचे म्हणालात तर एखादं क्लच वायर जे बहुतांशी ब्रेक वायर हे तुटतात एमर्जन्सीमध्ये तर त्यासाठी तुम्ही ते सोबत एक्स्ट्रा ठेवणं गरजेचं आहे ऑईल असेल किंवा फ्युएल असेल तर ह्या गोष्टी तुम्ही तुमच्यासोबत ठेवणं गरजेचं आहे बहुतांशी काय होतं बाईकमधल्या काही यांत्रिक समस्या येतात ज्याच्यामुळं ओवरहिटिंगमुळं कधी कधी चोक उडतो तर तो चोक तुम्ही सोबत ठेवणं गरजेचा असतो एखादं स्पेरमध्ये लाईट वगैरे बल्ब जातो तर त्यासाठी एक छोटासा स्पेअर पार्टचा बॉस तुम्ही सोबत ठेवा अशीच एक घटना माझ्यासोबत घडली एकवेळेस मी जात असताना अचानकच गाडी चालूमध्ये बंद पडली त्यावेळेस मला कळालं की याच्यामध्ये ओवरहिटिंग झालं आहे आणि माझ्याकडं ऑइल पण कमी होतं आणि त्यामुळं मी छोटासा एक ऑइलचा डबा माझ्या स्पेर पार्टमध्ये बॅगमध्ये ठेवलेला होता डिकीमध्ये तो मी काढून बाईकमध्ये ऑईल भरून घेतलं गाडी शांत झाल्यानंतर मी गाडी चालवली आणि तो प्रवास मी सुरळीत काटू शकलो तर त्यामुळं क प्रत्येक वेळेस बाईक करताना तुम्ही तुमचा सर्विस स्पेर्टस पार्ट्स जे की तुम्ही वागवू शकता ते सोबत घेतले पाहिजेत